हॅलो जलप्राधिकरण इथे स कॉल लागलेला आहे का मी गावभागातून बोलत आहे आमच्याकडे पाणी व्यवस्थित येत नाही आहे पाण्याचा वास येतो आहे खूपच घाणेरडा असा प्रकारचा वास येतो आहे आणि पिणं खूप मुश्कील झालेलं आहे पाण्याचा रंगसुद्धा खूपच खराब आहे गढूळ असा पाण्याचा रंग येत आहे आणि त्यामुळे आमच्या घरचे सगळे लहान मुलं आणि जे मोठे आज आज आज आजोबा आजी आहेत त्यांना खूपच त्रास होत आहे त्या त्यामुळे तुम्ही याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे ही विनंती आहे त्याच्यासाठी तुम्ही प्लीज ते जे जे जिथून पाणी येत आहे ते पाईपलाईन वगैरे चेक करा त्याच्यामध्ये काही अडकलेलं वगैरे नाही आहे ना ज्याच्यामुळे ते पाणी खराब येत आहे पाण्याची स्वच्छता व्यवस्थित व्हावी ही खूपच जास्त गरजेचं आहे नाही तरी वेगवेगळे आजार लोकांना भेडसावत आहेत शेजारी पाजारीसुद्धा या समस्येमुळे खूपच त्रस्त आहेत त्यामुळे कृपया लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्याल तितके चांगले आहे जोपर्यंत हे व्यवस्थित पाणीपुरवठा नाही होत आहे तोपर्यंत तुम्ही आम्हाला टँकरने वगैरे पाणी पाण्याची व्यवस्था करावी ही खूपच सर्वांकडूनच खूपच जास्त इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्ही कृपया प्रयत्न करावेत लवकरात लवकर प्रयत्न करावेत हीच इच्छा आहे तसेच पाण्याचं कलरसुद्धा खूपच घाणेरडा दिसत आहे इच्छा होत नाही आहे पाण्या पिण्याची आणि पाणी हे आपल्याला रोजच्या गरजेसाठी सुद्धा वापरण्यात येतं जसं की कपडे धुणे भांडी घासणे त्यासाठी सुद्धा वापरणं खूप मुश्कील वाटत आहे कारण त्याचा वासच इतका खूपच वाईट येत आहे खूपच घाणेरडा येत आहे आणि ते दिसण्यासाठीसुद्धा खूपच खराब दिसत आहे त्यामुळं रोजचे जगणे आम्हाला खूपच मुश्कील होत आहे पाणी ही रोजची गरज आहे तुम्हालाही माहिती आहे सो कृपया याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे हेच विनंती धन्यवाद